राज्यात मानसिक आरोग्यासाठी साधनं फार उपलब्ध आहेत जसें की सिविल हॉस्पिटल्स किंवा सरकारी दवाखाने आणि सोपी पद्धत म्हणजे आपली घरच्या घरी पैसे नं खर्च करायची असेल तर योगा सो तुम्ही आप तुम्हाला जर काही असेल म्हणजे सेवा पाहिजे असेल लाभ पाहिजे असेल मानसिक आरोग्यासाठी तर तुम्ही गवर्मेंट फ्री हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता किंवा मग तिथून फ्री हे औषध पण तुम्हाला भेट भेटतील व घरच्या घरी तुम्ही योगा पण करू शकता त्यावेळे पण तुमचं हे होऊ शकतं